भारतामधील रोजगाराचे चित्र हे अतिशय बिकट झालेले आहेत आपल्याला घरोघरी आज बेरोजगार पाहायला मिळत आहे दहापैकी कमीत कमी नऊ घरांमध्ये आज असे चित्र आहे की तिथला तरुणवर्ग हा आज बेरोजगार आहे आणि त्यामुळे व्यसनाधिनताही खूप वाढत आहे सध्याच्या आव्हानांमुळे त्या संधीची फायदा आपल्याला घेता येत नाही जे ब्रिटिशकालीन शिक्षण पद्धती आहे तीच आपल्या देशामध्ये आजपर्यंत चालू आहे जपानमध्ये जे व्यवसायाभिमुख शिक्षण दिले जाते तसे आपल्या देशात अजूनही पहावयास मिळत नाही ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे असे वाटते जपानमध्ये तुम्ही एखाद्या पाच दहा वर्षाच्या मुलालाही जरी एखादी घड्याळ किंवा काही तयार कसे करावे असे विचारले तर ते तुम्हाला प्रत्यक्ष कृतीसहित ही गोष्ट करून दाखवतात परंतु आपल्याकडचे तीस पस्तीस वर्षाची तरुण पिढी ही आपल्याला हे करून दाखवण्यास असमर्थ दिसते आपल्याकडे व्यावसायिक शिक्षण अजिबात दिलेच जात नाही आपल्याकडे ज्या डिग्री आहेत पदवी पदविका यांचा आजच्या जीवनाशी कुठेही संबंध राहत नाही आपले जे पदवी आहेत त्या आज नुसत्या धूळ खात पडल्या आहेत त्याची कुठेही उपयोग होत नाही आहे